जागृती विद्यालयाचे प्रिंसिपल बोलत आहा ॲक्च्युली मला तुमच्या ऑफिसचा टायमिंग विचारायचा होता मी हा

ॲक्च्युली ॲडमिशन प्रोसेससाठी यायचं होतं त्यामुळे आम्हाला के जी टूसाठी घ्यायची होती हो एक के जी टूची ॲडमिशन आहे आणि एक नाईन्थ स्टँडर्डची ॲडमिशन आहे हो का बरं बरं मी तुमचा पॉम्प्लेटवर आलं होतं आमच्या घरी एकदा तर त्याच्यावरून तुम्हाला कॉल केला हा ते फॅसिलिटीज् वगैरे सगळ्या आम्हाला आवडल्या त्यामुळे अच्छा अच्छा ओके ओके मग मी पॅरेन्टस् सोबत कधी येऊ भेटायला हा मग कधी येऊ मी भेटायला टायमिंग काय आहे अच्छा अच्छा ओके ओके पटकन तर नाही जमेल पण तरी एक दोन दिवसांत आम्ही येऊ हा तेच म्हणजे अजून दोन तीन स्कूललाही विचारायचं होतं ॲडमिशनबद्दल तर फीजमध्ये काही डिस्काऊंट वगैरे भेटेल का म्हणजे दोन दोन मुलं ॲडमिशनला आहे तर अच्छा अच्छा इअर्ली आहे की मंथली आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे हा ओके